नवीन रेसिपी माझ्यासाठी नवीन रेसिपी पेढा आहे आणि मी नेहमी मला पेढे खायची इच्छा होत असते तर मी नेहमी पेढे मागो बाहेरून बोलवत असते आणि पेढे खात असते मग माझी आई मला नेहमी म्हणायची की बाहेरून बोलवण्यापेक्षा तू घरी का ट्राय नाही करत घरी एकदा बनवून बघ आणि घरी जरी बनले तर तू नेहमी बनवू शकते तुला बनवता आले तर आणि मग तू घरीच बसून खा ना बाहेरचे बोलवण्यापेक्षा मग मी म्हटलं ठीक आहे माझ्या आईची मी ही गोष्ट ऐकली आणखी पेढे बनवण्यास सुरुवात केली आणि खरंच माझ्या हाताने खूपच छान पेढे झाले मला पेढे इतके आवडले की माझ्या हाताने मी इतके छान पेढे तयार केले पेढे बनवायची रेसिपी माझ्या आईने मला सांगितली आणि माझ्या आईकडून मला हे पेढे बनवा बनवण्याची रेसिपी माहिती मिळाली आणि तिच्याकडून मला ही प्रेरणा मिळाली की असे पेढे करतात आणि खरंच खूप छान मी पेढे तयार केले आणि सगळ्यांना खूप आवडले आता मी नेहमी घरीच पेढे तयार करत जाणार